कुठलीही कलम लावायची म्हटले तर आधी एकतर पावसाळा किंवा थंड हिवाळ्यात लाव लावणे मी ठरवते कारण उन्हाळ्यात लावलेल्या कलमा फारश्या जगत नाही आणि शक्यतो त्या लागतच नाही त्यामुळे मी जास्तीत जास्त पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये कुठलीही कलम लावण्याचे ठरवते त्यामध्ये ती कुठलीही झाड असू शकते आणि कुठलीही कलम असू शकते कारण मी असं ठरवून कुठलंच बागकाम करत नाही कशाचीच ठरवून लागवण करत नाही त्यामुळे मला वाटेल तेव्हा मी गार्डनिंगचे किंवा बा बागेचे काम करते फक्त मी उन्हाळा या ऋतू सोडून लागवड करते कारण फॉर एक्झाम्पल बघायचं म्हटलं तर पुदिन्यासारखं जे झाड आहे ते औषधी झाडसुद्धा आहे आणि खाण्यात येणारी च चटणी वगैरे ज्यूस वगैरे करूनसुद्धा आपण पिऊ शकतो ते उन्हाळ्यामध्ये खूप थंडदायक असतं पण हे झाड थ उन्हाळ्यामध्ये पटकन वाळून जातो त्याला थोडीशी ऊन सहन होत नाही त्यामुळे हे झाड शक्यतो पावसाळा किंवा उन्हाळा सॉरी हिवाळ्यामध्येच लावणे शक्य करा त कारण हे झाड उन्हाळ्यामध्ये वाळून जाते आणि ते उन्हाळ्यामध्ये लागतही नाही त्यामुळे मी पुदिन्यासारखे झाड पावसाळ्या आणि किंवा हिवाळ्यामद्देच लावणे लावायचे ठरवते तसेच खायच्या पानाचा बंगाली पानाचा वेलसुद्धा हिवाळा किंवा पावसाळ्यामध्येच लागू शकतो तोही त्याही झाडाला ऊन सहन होत नसल्यामुळे ते तोही वेल उन्हामध्ये लागू शकत नाही त्यामुळे तोही त्याही जा वेलाची लागवड करायची म्हटलं मी उन्हाळा टा उन्हाळा सोडून पावसाळा किंवा हिवाळ्यामध्येच त्याची लागवण करायची ठरवते तसंच बाकीचे जे क शोचे किंवा फुलांचे झाड आहे तेही मी हिवाळा किंवा पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त पावसाळ्यामध्येच लावायचे ठरवते कारण त्याची पावसाळ्यामध्येच त्याची लाग लागवड चांगल्याप्रकारे होऊ शकते आणि ते जा झाड जगण्याचेही चान्सेस जास्त असते नाहीतर बाकी दिवस क हिवाळ्यातही लावायचं म्हटलं तर ते थोडे दिवस जगते आणि काही दिवसानं मरून जाते त्यामुळे मी जास्तीत जास्त पावसाळ्यातच प्रत्येक झाडाची लागवड करायला की ठरवते